हां सर गो मॅडम आहे मी बोला हो बोला ना आमच्याकडे काय जिलेबी आहे पोहे आहे आणि कांदा भजी आहे आणि मुगाचे वडे हां हो करा ना किती जणांची करायची आहे तुम्हाला ऑर्डर आ माझ्याकडे का पाववडा आहे कांदे भजी आहे जिलेबी आहे आणि पुन्हा मूग मुगाचे वडे आहे आणि बस हेच आहे हा चांगले भजी एकदम गरमागरम आहे चांगले गरम गरम भजी आहे समोसे आहे पुन्हा

हो ते ही चे नं चांगलं भजी आहे वडे आहे मुगवडे आहे पुन्हा पोहे आहे हो किती जणांची करायची आहे तुम्हाला ऑर्डर